काही वर्षांपूर्वी जेव्हा मी माझे लेखन गांभिर्याने घेण्यास सुरवात केली तेव्हा मला मिळालेल्या सर्वोत्कृष्ट सल्ल्यांपैकी एक म्हणजे त्याला ना नोकरीप्रमाणे वागवावे म्हणजे मी पीटर दी व्रीजचे एक उत्कृष्ट कोट आहे तो मी लक्षात ठेवलेला आहे तो असा आहे की जेव्हा मला प्रेरणा मिळते तेव्हा मी लिहितो आणि मी दररोज सकाळी नऊ वाजता उठून प्रेरित असल्याचा असल्याची खात्री करतो उत्साहाने कदाचित या दृष्टिकोनास स्वारस्य निर्माण केले असेल परंतु आ आपण ज्याबद्दल बोलत आहोत ते शिस्तशुद्ध आणि साधे आहे आपण तरीही आपल्याला डेस्कवर ठेवण्यासाठी शिस्त जितकी महत्त्वाची असू शकते ते पुरेसे नाही जेव्हा जीवन वास्तविक होते तेव्हा शिस्त आपल्याला डेस्कवर आणू शकते किंवा नाही आणू शकत परंतु ते नेहमी शब्द प्रवाहित करू शकत नाही त्यामुळे तुमच्या लेखन जीवनात शिस्तीचा सवय लावायची गरज आहे असे गृहित धरूया आणि म्हणून माझ्या काही टॉप टिप्स आहेत पाच त्या मी तुम्हाला सांगणार आहे एक म्हणजे तुमच्या दैनंदिन वेळापत्रकात लेखन लेखनाचं सत्र तयार करा दुसरा म्हणजे एक वॉमप दिनचर्या तयार करा आवश्यक तयारीबद्दल वास्तववादी राहा चौथा म्हणजे टाइमर सेट करा आणि पाचवा म्हणजे जर तुम्ही संघर्ष करत असाल तर विचार करा की का असं होतं आहे ते शब्द प्रवाहित ठेवण्यासाठी लेखक लेखकांना नेहमीच शिस्त आणि उत्साह दोन्ही आवश्यक असतात शिस्त म्हणजे कसे की उत्साह शिस्त म्हणजे कसे आणि उत्साह म्हणजे का तुम्हाला कोणत्याही क्षणी शब्द खाली आणण्यासाठी धडपड होत अस जर होत असेल तर यापैकी कोणते शब्द तुम्हाला वरचे वर आणत राहायला हवे त्याचा विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या आणि तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीला म्हणजे सृजनशीलतेला निरोगी मार्गाने स्वतःला कसे संरेखित करू शकता ह्याचा विचार करा